मी अलीकडेच एका ऑनलाईन कपड्यांच्या दुकानातून खरेदी केली आणि अनुभव अतिशय चांगला होता वेबसाईट वापरण्यास सोपी असून विविध प्रकारचे आणि ट्रेंडी कपडे उपलब्ध होते साईज गाईड खूप उपयुक्त ठरली आणि प्रॉडक्टस प्रत्यक्षात फोटोसारखे दिसत होते फॅक्टरीची गुणवत्ता उत्तम असून डिलेवरी वेळेत झाली पॅकिंग सुरक्षित होते आणि ग्राहक सेवा तत्पर होती ऑर्डर ट्रॅकिंगची सुविधा दिल्यामुळे पार्सल कुठे आहे हे वेळोवेळी समजत होते एकंदर खरेदीचा अनुभव खूप समानदा समाधानकारक होता यामुळे अधिक खरेदानना खरेदीदारांनाही या दुकानातून खरेदी करावी असा मला मनापासून वाटतो मी या ऑनलाईन दुकानात पाचपैकी चार पॉइंट सात रेटिंग देईन फक्त काही साईज आणि कलर ऑप्शन्स अजून वाढवावेत तर अनुभव अजूनही चांगला होईल धन्यवाद